हा प्रिया एजन्सी बोलत आहे का हां हां तर मला ना कॅब बुक करायची होती उद्यासाठी सिंधुदुर्गात फिरायचे आणि मला किल्ले नेवतीला पण जायचं आहे हो हो सांगा ना किल्ले निमतीला किल्ला म्हणजे काय आहे तिथे तर मग हां आणि मग मालवणला अजून कोणत्या प्लस आहेत हां मग भाडं किती होईल आमचं मग ह्या सगळ्याचं भाडं किती होईल पूर्ण दिवस पाहिजे आम्ही चार जण आहोत हो हो प्लेस फिरणं म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणजे सिंधू ओवरऑल सिंधुदुर्ग आणि आम्हाला निवती किल्ला फिरायचं आहे बस अच्छा ठीक आहे मग तो आम्हाला कुठे कुठे फिरवू शकता हां हां

आणि ते देवबाग वगैरे देवबाग वगैरे आम्हाला ते देवबाग पण फिरायचं आणि आम्हाला ते स्कुबा वगैरे आहे ना ते पण करायचं मग हां हां ठीक आहे मग आम्हाला आम्ही इथे येणार मग आम्हाला हे रूम वगैरे इथे अव्हेलेबल आहेत का हो हो राहणार आम्ही मालवणला सी साईडला असं कुठे आहे रेस्टॉरंट म्हणजे चांगलं असं रोज हां हां बरं बरं ठीके मं तुम्ही आमची तिथे बुकिंग करू शकाल का हो हो चौघं जण आहोत आम्ही हां हां ठीक आहे मग आम्ही उद्या तिथे येऊन मग तुम्हाला कॉल करतो हां चालेल आम्ही उद्या दुपारपर्यंत येऊ बारापर्यंत ओके ठीक आहे चालेल थँक्यू